आमच्याकडे मैदानामध्ये कबड्डी कबड्डीचे मॅच होतात आणि एवढंच नव्हे तर आमच्या कब्ब आमच्या इकडे कबड्डी मुलं आणि मुली हे दोघंही खेळतात आमच्या इकडं छान छोटेछोटे दुकानं लावतात फिंगर्सचे चायचे कॅन्टीन लागतात आणि आमच्याइकडं सर्व एरियातले लोक येते पाहायसाठी कबड्डी कारण की मुली आणि मुलं दोन्ही पण खेळतात बाहेरून लोक येतात कबड्डी खेळायला मुलं बाहेरगावचे औरंगाबाद अहमदाबाग नागपूर फुलगाव अजून अमरावती असे बाहेर बाहेरचे शेगाव अजून खूप सारे असे गावं आहे तिथून ते लोक कबड्डी खेळायसाठी येतात आणि आमच्याइकडे आणि जर त्यांनी चांगल्या प्रकारे खेळले त्यांना बक्षीसही राहते चाळीसचाळीस पन्नासपन्नास हजार असं बक्षीस रहाते आणि ते घेऊनसुद्धा जातात आणि आम्हाला खेळ खूप आवडते कारण की आमच्या इकडले लोक सर्व जण एक होतात आणि ते सर्व जण मिळून कोणतेही कार्य करतात आम्ही त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतो झोपायची व्यवस्था करतो आणि त्यांच्यासाठी स्पेशल रूम राहते जे बाहेरून आलेले आलेले मुलं राहते मुली राहते त्यांच्यासाठी स्पेशल रूम राहते त्यांना झोपायची व्यवस्था त्यांची बाथरूमची व्यवस्था अजून टॉयलेट वॉशरूम याची व्यवस्था करून ठेवते आणि लेडीजसाठी अलग असते आणि जेन्ट्ससाठी अलग असते आणि त्याच्यात जेवणाची एक कॅबिन असते तिथे जे त्यांच्यासाठी जेवणासाठी स्पेशल जे त्यांची व्यवस्था केलेली जाते आणि अजून खेळ हे खूप सारे असतात आमच्याकडे तेवढंच नव्हे तर आम्ही इथे कबड्डी खेळतात खो खो पण कबड्डी खेळतात आणि जे छोटेछोटे स्कूल आहे तिथे तिथे लगोरी लगोरी धाबाधुबी आणखी खोखो हे खेळ खेळतात आणि लहान मुलंसुद्धा खूप आनंदाने बघत असतात की एक तर आणि आम्हाला हे खूप आवडते कारण की तिथे अलेक अनेक जातीचे धर्माचे लोक येतात एकत्र येतात बसते बोलते एकमेकांशी बोलते आणि त्यांचा संपर्क चांगल्या प्रकारे होते ते एकमेकांशी बोलायला लागते आणि कोणतेही म्हणजे आमच्या इकडे कोणत्याही जाती जमातीचा भेद आम्ही ठेवत नाही की तुम्ही दुसऱ्या जातीचे आहेत तर तुम्ही आमच्या रू आमच्या इकडे येऊ नका किंवा आमच्या हेच्यामध्ये बसू नका आम्ही असे कोणतेही हे ठेवत नाही ठेवत नाही व आमच्या हेच्यामध्ये कोणतेही अडथळे येत नाही आम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रकारे खेळांचा खेळांचा सहभाग ठेवतो आणि खेळांचा मैदान चांगल्या प्रकारे तयार करतो आम्ही जर बाहेरची लोक येत असतील त्यांना छान बसायसाठी चेअर्स ठेवले जाते अंजे गावातली लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही खाली बिछाने बिछाने बे काय चटई टाकलेल्या राहते तिथं लोक बाकीचे लोक खाली चटईवर बसून राहतात एवढंच नाही तर आमच्या इकडे छान पिच्चरही दाखवतात पिच्चरही दाखवतात पडद्यावर पडद्यावर जसे पहिले जे लोक छान एका जागी बसून पिच्चर पहाल तो पडद्यावर तसेच आज आजही आमच्या इकडे चौदा एप्रिल आत्ता आत्ता झालेली आहे तेव्हा आम्ही सर्व लोक छान बसून पिच्चर बघत होते कारण की आमच्या इकडच्या मुलांनी छान त्यांनी ते पडदा आणलेला होता आणि त्याच्यावर पिच्चर लावलेला होता आणि आम्ही सर्व जण एका जागी बसून छान पिक्चर बघत होतो